मला क्लासिकल डान्स जास्तीत जास्त करायला फार आवडतो व या शैलीत मला खूप रस आहे जर कुठे कल्चरल प्रोग्रॅम असला किंवा कोणता फंक्शन असला तर त्यात मला क्लासिकल डान्स करायला फार आवडतो क्लासिकल म्हणजे भक्ती किंवा मग प्रेक्षकांना दिलेली मानवंदना इत्यादी आप् क्लासिकलमध्ये येतात आपण बघतो की नृत्यांचे खूप प्रकार आहे जसं की फोक डान्स इत् फ्लोक डान्स लोकगीत इत्यादी पण आप मला जास्तीत जास्त क्लासिकल या शैलीत जास्त इंट्रेस आहे व मला ती शैली फार आवडते